पेंटिंगचा व्यवसाय करणं तर खूपच आवडेल कारण त्याच्यामध्ये जो जिवंतपणा आहे तो आजच्या डिजिटल बॅनरमध्ये नाही आहे म्हणून हा पेंटिंगचा व्यवसाय करणं मला खूप आवडेल पण पेंटिंग व्यवसायामध्ये आताच्या काळाचा विचार केला तर हाताने केलेली जी पेंटिंग आहे किंवा रंगसंगती आहे ती आजच्या घडीला इतर पेक्षा इतरांपेक्षा ती स्वस्त जात नाही म्हणून ती लोकांना आवडत नाही आणि आज सगळे डिजिटलकडे वळायला लागलेले